बाईकिंगची ट्रिप एक असं अशा याच्यामध्ये येते आपले सगळे फ्रेंड्स हे ते सगळे सोबत आल्याने ट्रिप तयार होते ज्याच्यामध्ये बाईकिंग ट्रिप पकडू शकते आपण त्याला एक टॉपिक बाईकिंग ट्रिपमध्ये काय सगळे फ्रेंडसोबत बाईक्स घेऊन बाहेर निघतात जवळजवळ जर बाईकिंग ट्रिप्समध्ये दूर दूरच जातात पण जवळपास मी तेवढा दूर बी गेलो नाही पण नॉर्मली मी गेलेले आहेत असे जसे काय माऊंटेन्स पकडा हिल स्टेशन्स पकडा ज्याच्यामध्ये फिरायला मजा येते बाईक्सवर काही जागेवर कसं कारने मजा येत नाही वारलं असा व्ह्यू बघत बघत जायला बाईकिंग ट्रिपमध्ये फार मजा येते मागं एक पार्टनर कोणीना कोणीतरी राहतेच फ्रेंड्स म्हणा कोणी बी तिच्यासोबत गप्पा मारत मारत जाता येते फिरून येता येते आणिक नवीन असं एक एक्सपिरियन्स येऊन जाते सगळ्या कळते आपल्याला काय राहते काय नाही आणि बाईकिंग त्याच्यामध्ये कम्फर्ट ते सगळं राहते वरून आणि आपण असे वारं लागू शकते काही असं हे कारमधल्यासारखं नाही ए सी चालू करा आणि चला आरामशीर फुल सगळा व्यू बघत बघत आरामानं जाऊ शकते आपण आपलं आपल्याला माहीत राहते काय करायचे काय नाही आपल्या हातात सगळं राहते पण बाईक आपण आपल्या प्र ह्याच्यानी घेऊ शकते आपल्याला जर पॉवरफुल पाहिजे तर आपण माऊंटेनवर पॉवरफुल घेऊ शकते काही जणं कमी पॉवरची घेते काही जणं फॅमिली बाईक नेतात मग ज्याची तिची एक आवड राहते बाईकसाठी